बुलढाणा जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक ठिकाणे म्हणजे जिजामाता म ते हे फार सिंदखेड राजा येथे चांगल्या प्रकारचे ठिकाण आहे तसेच येथे म्हणजे फार फार मोठे धार्मिक स्थळे आहे त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची परमिशन घ्यावं लागत नाही शेगाव हे ठिकाण अति अतिशय चांगल्या प्रकारे तसेच लांब लांबची लोकं या या जिल्ह्यामध्ये फार तिथे येतात व चांगल्या भा भावनेने ते तिथे प्र हे घेऊनसनी लाभ घेऊनसनी इथे आनंदाचा फार हे करतात तसेच शिर्डी तसेच हे अशा भरपूर पद्धतीच्या इथं लोणार आहे लोणारमध्ये मी चांगल्या प्रकारचे इथं खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे तसेच अशा प्रकारे अतिशय लांब व्यवस्थित पद्धतीचे तुम्ही इथे तुमचा रमणीय ठिकाण असल्यामुळे लोकं हा हे फार आपला वेळ हा चांगल्या प्रकारे म्हणजे भेट हे करू शकतात तसेच येथे अजिंठामधून वेरूळ लेणी आहे चांगल्या प्रकारे तिथे अत्यंत लोकं बऱ्याच वेळ आपला तिथे म्हणजे मनरमणीय करतात तसेच अशाप्रकारे फार म्हणजे उत्कृष्ट तेथे कोणतेच याचे येत्याप्रमाणे परमिशन घेण्याचे काम नाही आहे अशापद्धते नैसर्गिक व चांगल्या प्रकारे ते हे करू शकतात तसेच वेरूळची लेणी आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये तेथे चांगल्या प्रकारे तुम्ही हे करू शकता तसेच तुम्ही चांगल्या प्रकारे तीर्थक्षेत्र असून तर फार मोठे तुम्ही तुम्हाला त्याच्यापासून म्हणजे आजारांना ते लोक म्हणजे ते धर्मिस्ता मदत करू शकतात तशाच पद अशा पद्धतीने तुम्हाला अतिशय त्याचा लाभ सर्व सर्व लोकांना कुठलाही याच्यामध्ये हे न ठेवता ते प्रत्येक म्हणजे जनतेपर्यंत मोठ्या आजाराकरता मदत करतात अशा पद्धतीने ते आपलं अतिशय चांगल्या ह्या जिल्ह्यामध्ये सुविधा आहेत